तसं जर बघायचं गेलं तर भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे असे म्हटले जाते भारतात वेगवेगळ्या प्रांताचे लोक राहतात प्रत्येक प्रांत हा वेगळ्या वेगळ्या सांस्कृतिक गोष्टी दर्शवतो भारतात सगळ्याच प्रकारचे लोक राहतात प्रत्येक लोक प्रत्येक भाषा प्रत्येकाची संस्कृती ही वेगवेगळी असते मराठी भाषा ही अत्यंत सुंदर भाषा आहे असे म्हटले जाते मराठीमध्ये बोललो बोल